माझ्या मते माझ्या भागातील लोकांकडे कदाचित सॅमसंग हा ब्रँडचा टेलीफोन सॉरी फोन वगैरे असेल कारण सॅमसंग हा ब्रँड आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे आणि मला वाटतं की सगळे त्या त्या ब्रँडने आपलं जे इमेज आहे ते असं बनवला आहे की म्हणजे चांगलं बनवलं आहे आणि मला वाटतं की खूपजणांकडे सॅमसंगचे फोन वगैरे असतील आणि माझ्याकडे तर विवो फोन आहे विवो ह्या ब्रँडचा फोन आहे आणि जर सॅमसंग सोडून सॅमसंग व्यतिरिक्त विवो ओप्पो रिअलमी असे ब्रँड इथे काही लोक वापरतात आणि सध्या तर आयफोन म्हणजे ॲप्पल ह्या ब्रँडचे फोन्स जे आहेत ते पण खूप प्रसिद्ध झाले आहेत आणि खूपजण ते घेत आहेत महाग असूनही ते घेत आहेत कारण सध्या ते हेच ट्रेण्डच चालला आहे ॲप्पल ह्या ब्रँडचे फोन्स किंवा बाकी वस्तू घेण्याचं पण मला एका फोनमध्ये कोणती वैशिष्ट्य म्हणजे आवडेल असं प्रश्न विचारला तर माझ्या मते मला एका फोनमध्ये चांगली कॅमेरा कॉलीटी चांगली पाहिजे त्याच्यासोबत चांगलं स्टोरेज स्पेस पाहिजे म्हणजे रॅम रोम असतं ते कारण जर कॅमेरा चांगला असला तरी जर स्टोरेज स्पेस असते ते कमी असली तर तर मग फायदाच नाही कारण आपले जे महत्त्वाचे फोटोस असतात किंवा काही डॉक्युमेंट असतात ते फोनमध्येच खूप ज लोक ठेवल ठेवतात म्हणून स्टोरेज स्पेस हा खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि आप फोन चांगल्या प्रकारे चांग चाललं पाहिजे आणि त्याची जे सिस्टम असेल ते पण चांगलं पाहिजे असं मला वाटतं